हॅलो सर अभे माझे लँडलाईनचे बिल भरले आहे ते झाले आहे परंतु ते योग्य रकमेसाठी होते का नाही ह्याची मला खात्री करायची आहे हां हां सर ऑगस्ट महिन्याचे बिल आलं आहे तर तर तुम्ही सांगू शकता का की मी बदलेली तुम्हाला देय द्यायचे रक्कम बरोबर आहे का नाही हां सर सांगा

हा सर या ऑगस्ट महिन्यामध्ये आले होते हा पाच हजार आले होते हां ते चेक करायचं आहे नाही म्हणजे मी बिल पाच हजारच भरलं आहे हां सर हां तुम्हाला क्रमांक सांगा का आय टी हां हां सर मग नंबर सांगतो सर हां बाहत्तर एकोणपन्नास एकवीस पंचवीस अठ्ठावीस हां सर हां ह्याच्या लँडलाईन आहे सर घरी आहे हां तर ते जे बैलं ऑगस्टामध्ये जवळपास हां सप्टेबरमध्ये आलेलं आहे एक तारखेला हां सर तर मी बिल बिल पण भरलेलं आहे व्य व्यवस्थित हां हा कसं हां सर वेळेत भरलेलं आहे हां मुदतीच्या आतमध्ये हां सर मुदत पाच तारखेपर्यंत होत पण मी एक तारखेलाच बरं चार दिवस शिल्लक हां का हां सर सांगा मग कधी

हो सर हो हां बिल पण भरलेलं पण मला कन्फम करायचं का तर चुकून माझ्याकडून एक्स्ट्रा किंवा कमी झालं असले तर हां सर हा कॅशने किंवा ऑनलाईन आता ऑनलाईन किंवा कॅशने केलं हां सर

हा लँडलाईनवरचे बिळ याचं सुविधा लय आहे हां सर यशस्वी झालेलं आहे पण ते योग्य रक्कमेसाठी होते का नाही ह्याचे मला तुमच्याकडून खात्री करायचे होते हां तर सर तुम्ही ते बिल तपासून सांगू शकता का झालं आहे का नाही अकाऊंटवरती हां सर हां आणि लॅक लाईटच आहे सर

हां सर सर्विस चांगली आहे तुमची हां व्यवस्थित चालतं हां तर तुम्ही सांगू शकता का सर

लँडलाईन बिल भरले आहे सर मग हां पण काय झालं आहे प्रॉब्लेम माहीत आहे का सर ते लँडलाईन भरले का नाही व्यवस्थित हां तर मेसेज आला आहे व्यव झालं आहे यशस्वी आणि रक्कम योग्य रकमेसाठी जास्त झालं आहे का कमी झालं आहे ते विचारायची हां सर हां तर का तर नंतर प्रॉब्लेम होतं कमी झालं असलं आहे तर पुढे एक्स्ट्राचे पैसे वाटतात आणि जास्त झाले असले तर माझं पण इकडं खर्च ही व्यवस्थित सगळं मेंटेन ठेवावं लागते हां त्याच्यासाठी इथे हो सर तुम्ही सांगू शकता

सांगा सर तुम्ही मी करतो हां सर बिलावर ते नंबर हां यशस्वी झालेला आला होता हा लगेच तीस सेकंदातच मेसेज आला होता हां मेसेज किती वाजता असे हां एक वाजता आला होता लगेच बिल भरल्यानं एक वाजता हां हां हां सर सांगा हा सांगू शकता हो सर

तर हा फक्त बिलाचे देय रक्कमाचं काय का मी ते व्यवस्थित भरलेले आहे का तेच काय हां सर तुम्ही सांगा हां कधी पण सांगू सांगा

हा चांग हा लँडलाईन नंबर नंबर सांगू होतो मला अजून एका बाहत्तर एकोणपन्नास एकवीस एकवीस पंचवीस अठ्ठावीस हां हा नंबर आहे हां तर त्याचं हा सर ऑगस्ट महिन्याचे हां मागच्या महिन्याचे पण त्याच्या अदो अगोदरच्या महिन्याचे पण व्यवस्थित भरलेले हां हां सर सांगू हां सर फक्त ते चेक करायचं आहे की ते भरलं आहे का

हां सर सांगा सां हां हां सर